जाहिरातीसाठी वेगवेगळे मार्ग आहेत तर न्यूजपेपर आहेत टी व्ही आहे रेडिओ आहे आणि सोशल मीडिया आहे फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सॲप प्रत्येक मार्गाने जाहिरात करता येते आणि मी सहसा जास्तीत जास्त न्यूजपेपर वापरतो न्यूजपेपरमध्ये आमच्याकडे लोकमत आहे देशोन्नती आहे नंतर हितवाद आहे लोकमत समाचार दैनिक भास्कर दिव्य मराठी प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक प्रकारची न्यूज त्याच्यामध्ये आर्थिक आर्थिक बातम्या राहतात आर्थिक विश्व शेअर बाजारबद्दल राहते सिने बॉलीवूडमधलं राहते मराठी सिनेमाबद्दल राहते नंतर देश विदेश अकोला जिल्हा असे वेगवेगळ्या भाषेबद्दल वेगवेगळ्या प्रत्येकी विभागाचे राहते जास्त करून आमच्या अकोल्यामध्ये लोकमत सगळ्यात जास्त चालते लोकमत देशोन्नती पण चालते त्याच्यानंतर ह्यामध्ये पुरवणी पण येते आत्मोन्नती कशकोन्नती नंतर लोकांचे विचार मनोगत अशा वेगवेगळ्या प्रकारचे न्यूज बातम्या त्यामध्ये येत राहतात आणि वेगवेगळे उपक्रम राबवतात हे न्यूजवाले पत्रकार लोक त्यामध्ये बालविकास मंच आहे सखी मंच आहे सिटीमैत्रीण आहे आणि देशोन्नतीकडून शे शेतकऱ्यांकरता खास प्रोग्रॅम ऑर्गनाईज क प्रोग्रॅम करतात शेतकऱ्यांच्या हिताबद्दल शेतकऱ्यांना आधुनिक शेतीबद्दल माहिती दिली जाते आणि भरपूर गोष्टीवर काम केले जाते आणि आता सोशल मीडियाला अधिक अधिक अधिकाधिक जागृत होत आहे त्या शेतकऱ्याबद्दल शेतकरी जागृत होत आहे इंस्टाग्रामवरून फेसबुकवरून व्हाट्सॲपवरून वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळी माहिती वेगवेगळे मॅसेज बँकिंग क्षेत्राची प्रत्येक बातमी ही व्हाट्सॲपपर्यंत टेक्स मॅसेजपर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचवण्यासाठी सोशल मीडिया बातमीसाठी सगळ्याच प्रकारच्या जाहिरातीचं प्रभुत्व वाढलं आहे त्यानंतर रेडिओ झालं आकाशवाणी झालं आकाशवाणी रेडिओवर आधी फक्त आपण बाहेरच्या बातम्याच ऐकत होतो आता त्याच्यावर जाहिराती पण वाढलेल्या आहेत शहरातल्या वाढलेल्या आहेत शहराबाहेरच्या वाढलेल्या आहेत राष्ट्रीय बातमी पण जी आहे ते रेडिओवरून ऐकायला मिळते आपल्याला त्यामध्ये विविध प्रकारची गाणी पण आपण ऐकतो अशा प्रकारचे जाहिराती जे वेगवेगळे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे सध्याचं चित्र आहे आणि आमच्याच एरियामध्ये लोकमत देशोन्नती दिव्य भास्कर दैनिक भास्कर दिव्य मराठी आणि लोकं देशोन्नती नंतर पुण्यनगरी मातृभूमी असं जवळपास पंधरा ते वीस न्यूज न्यूजपेपर आमच्या एरियामध्ये काम करत आहेत